अकोला जिल्ह्यामधे साधारणत शासकीय केंद्रापेक्षा खाजगी रुग्णालयं जास्त आहेत त्यामधे जर आपण विचार केला तिथं पोचणं शक्य आहे परंतु काही ठिकाणी पोचणे अशक्य पण आहे जसे जर विचार केला तर आरोग्य केंद्र ग्रामीण भागामधले हे त्याचं लांब डिस्टन पडते आणि जर श शहरी विभागामधे जर विचार केला तर साधारणत पाच ते सहा किलोमीटर अंतरावर शासकीय रुग्णालये आहेत आणि महानगर पालिकेच्या अंतर्गत येणारा वि वि विभाग जो भूखंड आहे त्यामध्ये महानपा म महानगर पालिकेमार्फत आरोग्य केंद्रे उघडण्यात आलेली आहेत त्या कारणाने शहरी विभागात चांगली सोय पुरवली जाते आणि ग्रामीण विभागात शासनामार्फत जर विचार केला तर जसं पाहिजे तशी आरोग्य सेवा पुरवली जात नाही आहे पण अंतर जास्त असल्यामुळे गाठणं कठीण आहे अशा भागामधे शासनाने जास्तीत जास्त अँबुलेन सुविधा जर सुरू केली तर भविष्यात सहजपणे आपण तिथं ठिकाणी पोचू शकतो जसं शहरी विभागामधे आहे श ग्रामीण भागामध्ये व्हायला पाहिजे तेवढी डेवलपमेंट जशी शहरी विभागामध्ये असल्यामुळे महानगरपालिका पण त्यामधे इन इंटरफेअर करते आणि सुविधा पोचवते आणि जर विचार केलाच मेन विभागामधे शासकीय रुग्णालयामधे तर तिथे औषधीचा तुटवडा नेहमी भासतो कारण तिथे डॉक्टरांनी दिलेल्या डिस्क्रिप्शननुसार कुठलेही औषध उपलब्ध होत नाही या कारणाने शासनाने जास्तीत जास्त भर त्याकडे दिला पाहिजे असं म मला असं वाटते